सध्या मी जे घरामध्ये माझ्या लावलेली झाडं आहेत त्याच्यामधे गुलकंदी गुलाब लावलेलेत आणि मी ते सतत वाढवत राहते कारण मला त्याची जी फुलं येतात त्याच्यापासून गुलकंद करण्याचा खूप आनंद मिळतो त्याच्यानंतर मी खाऊच्या पानाची झाडं लावलेली आहे कढीलिंबाचं झाड आहे माझ्याकडे आणि याच्याशिवाय आपल्या इथे तरू मिळतात आणि तरू याचा अर्थ त्या झाडांची छोटी रोपं आणि ती रोपं म्हणजे मी याच्यामध्ये कांदा वांगं टोमॅटो भेंडी गवारी अशा वेगवेगळ्या ते रोपं आणून घरात लावलेली आहेत आणि त्यामुळे ताजा भाज्या मिळण्याचा त्याच्यामुळे खूप आनंद मिळतो घरात आपल्या स्वतः तयार केलेलं सेंद्रीय खत असतं आणि त्यामुळे त्याचं ती सगळी जी भाजी असते ती अतिशय सुदृढ पद्धतीनी आणिक छान खुललेली असते सगळी भाजी आमची भाजीपाल्याचं हे सगळं त्याच्याशिवाय आणि काही मग थोडीशी डोळ्याला नुसता आनंद देतील अशी थोडी काही झाडं असतात की ऑफिस टाईम आहे किंवा छोटी रंगीत फुलांची झाडं असतात अशी पण छान छान झाडं घरा टेरेसवरती लावता येतात त्याच्यानंतर आणखी जास्वंदी आहेत वेगवेगळ्या रंगाच्या पांढरी जास्वंद आहे पिवळी जास्वंद आहे त्याच्यानंतर गुलाबी लाल जास्वंद आहेत ह्यातली काही औषधी झाडं आहेत औषधी ती झाडंसुद्धा म्हणजे त्याचा उपयोग केला जातो आणि आवर्जून सदाफुली पण मी लावते कारण सदाफुली ही औषधी आहे आणि मग ती आमचं एक डॉक्टर आहेत त्यांना मी त्याचं ती वाळवून हे करून त्यांच्या औषधात एक खारीचा वाटा म्हणून मी त्यांना नेऊन देते त्या गोष्टी सगळ्या असं फक्तच देखणी फुलं असं मला नाही वाटत अशी उपयुक्त आणिक दिसायला छान अशा सगळ्यात वेगवेगळ्या पद्धतीची झाडं मी आलटून पालटून लावत असते घरामध्ये आणि ते सगळे हिरवाई बघायला खूप छान वाटत असतं त्यामुळे